हॅलो कॅब एजन्सीमधून बोलत आहे का मला कॅब बुक करायचं होतं मुंबई पुणे जायचं होतं

सहाजणी मी सविता गडतले बोलत आहे पुण्यावरून

ठीक आहे ओके ओके चालेल चालेल बरं बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे चालेल